आम्ही दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला ब्रँड ब्रॉड बँडची बांध बांधणी करायचे आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू शकता की कसं करायचं काय करायचं आम्ही या एरियामध्ये नवीन आलो आमचं म्हणजे आम्हाला लँडलाईन पण घ्यायचं आहे आणि आणखी काही सुविधा घ्यायची आहे त्यामुळे आम्हाला ही जोडणी करायची आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू शकता की आम्ही कसं करायचं आणि काय करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला सांगा आणि किती दिवसात हे काम पूर्ण होईन याची पण माहिती द्या आनि त्यासाठी कोणते कागदपत्रं लागते आणि काय करावं लागते ते सुद्धा सांगा यासाठी